नमस्ते ए बी सी स्कूल का हे मी गावभागातून बोलत आहे हां मल मल मला माझ्या मुलासाठी मला माझ्या मुलासाठी शाळेत ॲडमिशन घ्यायची आहे तुमच्या शाळेत पाचवीत पाचवीत ॲडमिशन हवी आहे त्याला तर म्हणजे तुमची शाळेपास शाळा ते आमचं गावभाग असं एवढ्या अंतरामध्ये ही साधारण बरं बरं म्हणजे जाण्यायेण्याचा वेळ त्याला कमी लागेल म्हणून एवढ्यासाठीच विचारलं हां आणि तुमच्या शाळेची वेळ काय आहे पाचवीसाठी बरं ठीक आहे म्हणजे मुलांची झोपही पूर्ण होती सकाळी काही लवकर नाही आहे तो पण काही हां

हो हो बरोबर आहे त्यामुळे जाण्यायेण्याच्या सोय आपले आपल्याला काही विचार करायची गरज नाही आहे हो तर तुमच्या शाळेच्यामध्ये काय काय फॅसिलिटी आहेत बरं आणि तुम्ही बा एक्स्ट्रा ज्या बाहेरच्या परीक्षा असतात त्याच्यासाठी काही तयारी करून घेता का ते स्कॉलरशिप्स म्हणा किंवा बाकीच्या भाय बाह्यपरीक्षा असतात